तसं बघायला गेलं तर हिंदी चित्रपटात अगदीच बोलायचं तर मराठी चित्रपटात देखील अनेक गाणी हे होळीच्या सणावर चित्रित केलेली आहेत सांगायचं झालं तर अगदी जर जुने गाण्यापैकी म्हणलं तर होळीवर बरेचसे गाणे आहेत चित्रपट चित्रपटात शोले चित्रपटात देखील एक गाणं आहे त्यानंतर मराठीमध्ये देखील आज गोकुळात रंग खेळतो हरी हे एक गाणे आहे आणि नवीनमध्ये म्हणायचं झालं तर लेट्स प्ले होली किंवा बलम पिचकरीसारखी गाणे देखील आहेत होळीचे गाणे चित्रपटात असल्यावर पडद्यावर बघायला देखील खूप मजा येते एकतर सगळी रंगाची उधळण आणि त्यामध्ये सर्वजण जे न डान्स करतात ते बघण्यात देखील मजा येते त्यामुळं मला होळीची गाणी पर्सनली तरी खूप म्हणजे बघण्यास आवडतात आता काही गाणे आहेत अशी की जी काही फार छान नाहीत पण त्यांचं चित्रीकरण चांगलं असल्यामुळं ते फक्त बघायला आवडतात ऐकण्यासारखे म्हणजे परत परत ऐकण्यासारखी तरी नाहीत त्यामुळे होळीवरील अग अगदी सांगायचं झालं तर होळीवरील गाणे हे ऐकण्यासाठी तरी किंवा बघण्यासाठी मेन ते खूप छान वाटतात